नमस्कार राधाकृष्ण रेस्टोरंट बायपास का मी शिवराज चोहान बोलतो आहे मला आपल्या इथून काही चायनिज आणि इंडियन भारतीय पदा खाद्यपदार्थ मागवायचे होते म्हणून मी आपल्याला कॉल केलेला आहे कृपया ऑर्डर नोंद करून घ्या चायनीजमधे मला थोडं मंच मंचूरियन दोन प्लेट आणि नूडल्स एक प्लेट असं मागवायचं आहे आणि भारतीयमध्ये समोसा आणखी आलुबोंडे वगैरे जर तुमच्याकडे आणखीन काही नवीन डीशेस असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवा आम्ही पुढच्यावेळेस ते सुद्धा मागवू मग आणि माझा ॲड्रेस नोट करून घ्या निवारा कॉलनी बायपास कारंजा लाड कृपया लवकरात लवकर ते पाठवा आम्ही आमची वा ट आपली वाट बघू